आता दोन दिवसाअगोदर मी नं जो शर्ट घेतलेला होता ब्राऊण कलरचं तो ऑनलाईन मी न पर्चेस केलेलं होतं परंतु तो घरी आलेलं छान त्याची फोल्डिंग वगैरे व्यवस्थित होती आणि त्याचा आतमध्ये बघितलं तर तो डॅमेज होता आणि डॅमेजसोबत तो आणि त्यावर डस्टिंग वगैरे होतं आणि व्यवस्थितमध्ये नव्हता तो त्यामुळे मी त्याला वापस केलं आणि तो शर्ट मला आवडलेलं पण नाही त्यामुळे